हो होय वसंतराव नाईक कॉलेजमधूनच बोलत आहे आपण कोण हो का बी कामला ॲडमिशन घ्यायची होती हो ना सर पुढच्या महिन्यापासून ॲडमिशन ओपन होत आहेत तुम्हाला बी कॉमला ॲडमिशन करायची आहे ना हां तर डाकुमेंट्स वगैरे माहित आहेत का हे जे आत्ता मागील शिक्षण जे घेतलं होतं त्याची मार्कशीट टी शी आपला आधार कार्ड ओळखपत्र आणि कॉलेजमधून एक फॉर्म भेटते तो भरून घ्यायचा आणि कास्ट नॉन क्रिमिनल डोमॅसेल याची जेराक्स वगैरे घेऊन यायचं हो ना हॉस्टेलची सुविधा आहे त्याच्यामध्ये फीज वगैरे काही अशी आहे नाही असं मुलांसाठी नाही का फ्रीमध्येच आहे ते हॉस्टेलचे राहणं खाणं वगैरे नाही का हां तर तिथं हॉस्टेलमध्ये जर राहायचं असेल तर हॉस्टेलचा अलग फॉर्म भरावा लागते तर बरं आणि हॉस् हॉ हॉस्टेलसाठी नॉन क्रिमिनलचं लागते आणि आपली जी इन्कम सर्टिफिकेट आहे ना हा ते इन्कम सर्टिफिकेटची झेराक्स आणि घर टॅक्स पावती पण लागते आणि समोरची एक प्रोसिजर राहाते ते सर लोक ते तर हॉस्टेलमध्ये पाहून घेतील तुमच्या हो जेवणाचा वगैरे सर्व फक्त तिथून किराणा भेटते तुम्हाला हॉस्टेलमधून आणि गॅस वगैरे ते बाकीचं तुमचं रहाते जे राशन आहे महिन्याचं जे राशन आहे ते तुम्हाला एका वेळेस देऊन देतात आणि गॅस वगैरे हे तुम्हाला घरून आणावं लागतं बरं बरं ठीक आहे हो ठीक आहे ॲडमिशन चालू होतील समोरच्या महिन्यापासून ठीक आहे धन्यवाद ठीक आहे